तसं जर सांगायला जर गेलं तर धावण्याच्या संबंधित माझे विनोद आणि कॉमेडी खूप आहेत तर मी त्यातही तुम्हाला मला नेहमी हसवणारी एक कॉमेडी सांगत आहे की माझ्यासोबत एक प्रँक म्हणजे विनोद घडला होता जेव्हा मी मैदानावर गेलो होतो धावणे स्पर्धेसाठी तर त्या धावणे स्पर्धेमध्ये मी गेलो तर ही माझी एक खूप मोठी अविस्मरणीय आठवणच म्हणावी लागेल तर मी त्या धावणे स्पर्धेमध्ये गेलो आणि मला बाकीच्या मुणनं आणि मला बाकीचे मुलं म्हटले की अरे तू हरणार आहे ही एक आठवण माझ्या मनावर कायम रुजून राहिली आणि एक जणं मुलगा म्हटला अरे सचिन तुझ्या पायातले बूट गळून गेले अरे मी धावतो आहे मला मुलं असं म्हणत आहे ही एक गोष्ट मला खूप हसवणारी आणि त्यावेळी मी स्पर्धा जिंकलो होतो धावणे ही स्पर्धा मी जिंकलो होतो ही एक माझी आठवण एक मी जपून ठेवलेली आहे